एखाद्यासाठी भेट म्हणून काही गद्य उतारे ज्याला आपण सन्मानपत्र किंवा कौतुकपत्र म्हणतो असे तयार केलेले आहेत आजपर्यंत अनेक विविध लोकांसाठी व्यक्तिमत्वांसाठी हे तयार केलेलं आहे त्यासाठी त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाचा अभ्यास केल्यानंतर जे जे महत्त्वाचे किंवा ठळक मुद्दे मला जाणवले त्यानुसार गद्य स्वरूपामध्ये हे सर्व मुद्दे शब्दबद्ध करून मी त्यांना सन्मानपत्र किंवा अनेक कार्यक्रमामध्ये मी तयार केलेलं सन्मानपत्र हे त्यांना प्रदान करण्यात आलेलं होतं जेव्हा ते सन्मानपत्र वाचनात आलं त्यानंतर ज्या व्यक्तिमत्वाबद्दल मी ते सन्मानपत्र किंवा कौतुकपत्र तयार केलेलं होतं त्यांनी असा अभिप्राय दिला की हे पत्र वाचत असताना त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास किंवा जीवनपट हा त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला त्यांचा आजवरचा प्रवास अनेक वेळेला त्यांची मुलाखत घेत असताना मी त्यांच्या तोंडूनच वदवून घेतलेला होता आणि त्यापैकीच काही गोष्टी ठळकपणानं नमूद करून शब्दबद्ध करून अतिशय चपखल अशा शब्दाद्वारे मांडलेल्या होत्या आणि त्याबद्दल त्या व्यक्तिमत्वांची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर अनेक वेळेस मला प्राप्त झालेली आहे